मी शाळेत असताना सरांनी मला एका व्यक्तीच्या आत्मचरित्रावर उतारा दिला होता तो मराठीत भाषांतर करायचं होते ते करताना मला असे वाटले की मराठी भाषा किती अवघड आहे त्याची शब्दरचना करण्यासाठी व्याकरण माहिती असणं गरजेचं असतं तसंच शब्दांची गुंफण पण विचार करून करावी लागते कारण मराठी भाषेतील एका शब्दाचे अनेक अर्थ होतात त्यामुळे भाषांतर करतांना थोडीशी विचार करून करावा लागतो